कंपुटर मला कंपुटर काय आहे हे आधी समजत नव्हतं आणि माहिती नव्हतं कंपुटर काय असतं सगळे कंपुटर शिकत होते मलाही वाटत होतं की कंपुटर शिकावं की काय आहे कसं आहे कसं चालवावं लागते तर मी पण कंपुटर शिकण्यासाठी इंटरेस्टिंग होते तर मी कंपुटर शिकले त्याच्या मला आधी समजतही नव्हतं माऊस कसं पकडायचं कसं करायचं इकडे गेलं तिकडे जायचं काही समजत नव्हतं मग त्याच्यानंतर मला समजायला लागलं मी आता चांगल्या प्रकारे कंपुटर चालवू शकते तसंच मोबाईल पहिलं मला मोबाईल आधी समजत नव्हता काय आहे काय कसं हे वगैरे मला समजत नव्हतं यूटूब काय असते फेसबुक काय असतं वॉट्सअप काय असतं हे मला समजत नव्हतं मग आता हळूहळू सगळं समजायला लागलं वॉट्सअप काय असतं फेसबुक काय असतं यूटूब काय असतं यूटूबवर काय पहाता येते काय नाही यूटूबवर स्टडीबद्दल विडियो मिळते गुगल काय असतं गुगलमध्ये गुगलवर इन स्टडीबद्दल काही काही डाऊट्स क्लियर करता येते असं मला मोबाईल आणि कंपुटर आता व्यवस्थित प्रमाणे प्रकारे येतात चांगलं मग